हां नमस्कार बोल हां तुम्ही काय करता ॲक्च्युली ओके म्हणजे तुम्हाला वेट लॉस करायचं की गेन करायचं आहे ओके मग ट्रेनर पाहिजे की नॉर्मली तुम्ही वर्कआउट करणार म्हणजे आयडिया दिल्यानंतर पहिला तुम्हाला ट्रेनर पाहिजे पहिले सहा महिने पण काहीजण काय करतात पहिले सहा महिने ट्रेनर घेतात जेणेकरून त्यांना आयडिया येते आणि नंतर स्वतःचे स्वतः करतात मग तुम्ही कसं ठरवता ॲक्च्युली आमचा मंथली जर तुम्ही घेतलात कारण काहीजण जास्ती वर्षभराची पण घेतात मेंबरशिप आणि काहीजण मंथली घेतात मंथली घेतलात तर तुम्हाला हजार रुपयाने पडते आणि वर्षभराची घेतलात तर मंथली आठशे रुपयाने पडते नाही मग एक मंथची मेंबरशिप घेतलात तर तुम्हाला हजार रुपये पे करावे लागतील आणि डायरेक्टली जर इयरली घेतलात तर तुम्ही मग आठशे रुपयाप्रमाणे नऊ हजार सहाशे रुपये पे करावे लागतील ॲक्च्युली तुम्हाला जर चेक करायचं नसेल ना तर आमचा इंस्टाग्रामला पेज आहे बघा त्याच्यावरती तुम्ही पूर्ण डिटेल्स चेक करू शकता तर आमच्या जिममध्ये काय काय अवेलेबल आहेत इन्स्ट्रुमेंट हां नाही कार्डिओसाठी तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील एक्स्ट्रा तीनशे रुपये पे करावे लागतील कार्डिओसाठी तुम्हाला

नाही नाही डाईट नाही येणार त्याला ट्रेनर मिळणार तुम्हाला कार्डिओसाठी फक्त स्पेसिफिक पण तुम्ही कुठच्या टाईममध्ये जॉईन करणार आहात मॉर्निंग इव्हीनिंग की मिडल म्हणजे पहाटे करणार आहात पाचची बॅच सहाची बॅच सातची बॅच कारण तासाभराची बॅच असते आपली आज सकाळी ओके पण कार्डिओसाठी तुम्हाला पंधरा मिनिटं एक्स्ट्रा थांबावं लागेल

पण नुसतं ॲडमिशन घेऊन आमच्याकडे काही होत नाही तुम्हाला तसं डाईट पण करावं लागणार आणि स्वतःच्या खाण्यावरती कंट्रोल करावं लागणार जर तुम्हाला फिट व्हायचं असेल तर नाहीतर तुम्ही नुसते फक्त ॲडमिशन घ्याल वर्कआउट कराल आणि घरी जाऊन खाखा खाल तर तसं नाही होत तुम्ही मोस्टली एक काम करा नाही उद्या मंडे आहे त्याच्यामुळे उद्या नको येऊ त्यामुळे नंतर या तुम्ही मंगळवारी या मंगळवारी सकाळी येऊ नका सकाळच्या टायमिंगला मी नसतो मंगळवारी एक दहाच्या दरम्यान येऊन भेटून जा तुम्ही हां ओके चालेल थँक्यू